टेरेस गार्डनिंग आणि साधारण बागकाम यामध्ये मुख्यतः जागेचा आणि पद्धतीचा फरक आहे साधारण बागकाम हे जमिनीवर मोकळ्या जागेत केलं जातं जिथे नैसर्गिकरित्या माती पाऊस आणि सूर्यपकाश उपलब्ध असतो यात मोठ्या प्रमाणावर झाडे लावता येतात आणि शेतीसारखं उत्पादन घेता येतं टेरस गार्डनिंग हे गच्चीवर केलं जातं जिथे माती मर्यादित प्रमाणात वापरता येते भाजीपाला फुलझाडे किंवा शोभेची झाडे गमल्यामध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये लावली जातात पाणी व्यवस्थापन आणि वजनाची काळजी घ्यावी लागते दोन्ही प्रकारचे बागकाम निसर्गाशी जोडते पण टेरस गार्डनिंग हे शहरी भागासाठी अधिक उपयुक्त ठरतं